हां बोला

हो हो हो

आमच्याकडे एक चार प्रकारचे पेढे आहेत एक नेहमीचा बेसिक पेढा येतो तो आहे केशर पेढा आहे इलायची पेढा आहे आणि मलई पेढा पण आहे असे चार प्रकार आहे हां मग असे चार तर त्याचे दर सुद्धा वेगवेगळे आहेत त्याचप्रमाणे म्हणजे प्रत्येकात थोडा फरक आहे जास्त काही हे नाही आहे दरामध्ये एकशे पन्नास रुपये पावशेर पुढचा एकशे सत्तर रुपये आणि शेवटी दोनशे रुपये असा हां इथंपर्यंत हां केशर पेढ्यामध्येच दोन प्रकार येतात एक छोटा आकाराने येतो एक मोठा आकाराने येतो नाही नाही आपला नेहमीचा आकार आणि त्याच्यापेक्षा मोठा म्हणजे एकदम मोठा दिसतो की तुम्हाला तुम्ही आता म्हणताय तुमच्या बहिणीची पीएच डी झाली तर मला असं वाटतं की छान तिला न्यायला हरकत नाही हां मग तुम्ही जर

हो आणखी आमच्याकडे एक योजना आहे हां ते काय आहे चोवीस तास टिकणार तुम्ही कोल्हापुरवरून आलाय म्हटल्यानंतर तुम्ही ज्या दिवशी जाणार आहात तेव्हाच ते फंक्शन असणार तर ते तुम्ही ज्या दिवशी त्या दिवशी आम्ही तुम्हाला ते पोहोच करू शकतो पेढे आणि आमचे एकदम ताजे असतात आणखी आमच्याकडे एक अशी योजना आहे जर समजा तुमच्या बहिणीची पीएच डी झाली आहे तर तुम्ही तिला पेढ्याचा हार सुद्धा एक गिफ्ट म्हणून देऊ शकता

मग ते काय करायला लागेल तुम्हाला की तर आमच्याकडे तर पेढे किती लागतात म्हणजे किती पेढ्यांचा हार हवा आहे ते तुम्हाला आम्ही फोटो पाठवतो आणि मग ते किती लांबीचा पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही सांगा मग त्याच्यात ते पेढ्यांची रक्कम आधी करणाऱ्याच्या माणसाचं हे आणि तुम्हाला सा नेहमीची फुलं हवी आहेत का म्हणजे कृत्रिम फुलं हवी आहेत कृत्रिम असलेली बरी पडतात म्हणजे त्याचा वास पेढ्याला लागत नाही मग त्या पद्धतीने जर केलं तर कसं होईल की बाकीचे सगळे लोक काय काय नेतात पण आपल्या साताऱ्यातून असं वेगळं काही तरी माणूस घेऊन जातात हो हो आणि तुम्ही जर उद्या जाणार असाल सकाळी तरी आमच्याकडं तशी सेवा उपलब्ध आहे की तुम्ही सकाळी घेऊ शकता ते

त्याच्यामध्ये केशर हां रंग रंग त्याचा पिवळा खूप छान असतो केशर छान छान छान अगदी

हो हो अगदी आगदी अगदी कळवा हां या ओके ओके थँक्यू हां थँक्यू बाय